गुड इव्हनिंग अच्छा अच्छा कुठून कोणतं गाव आपला अच्छा अच्छा बोल ना कशाबद्दल कशात ॲडमिशन घ्यायची आहे तुला आपल्याकडे कोर्सेस ॲक्वाकल्चर आहे त्यानंतर फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आहे बायोलाॅजी डिपार्टमेंट आहे आपल्याकडे त्यानंतर हायड्रोग्राफी आहे फिशरीज एक्स्टेन्शन आहे आपल्या खूप आहे आपल्याकडे डिपार्टमेंट कशी तुला कुठल्या डिपार्टमेंटला ॲडमिशन घ्यायचं आहे हा आहे ना इंजिनीअरिंग डिपार्टमेंट पण आहे आपल्याकडे हां नाही नाही क्रायटेरियाचं क्रायटेरियाचं तर असणार मास्टर्सला ॲडमिशन म्हटल्यानंतर इंजिनीअरिंग फॅकल्टीला आपल्याला डिग्रीला तुझ्या डिग्रीचे मार्क्स वगैरे चांगले लागेल त्यानंतर आपली स्पेशल ही असते एक्झाम असते एम एस टी सी टीची सॉरी एम एस टी सी ई टीची एक्झाम असते आपली त्यानंतर त्यामदे स्कोरिंग करावं लागेल त्यानंतर मग राऊंड होणार फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड त्यामध्ये नंबर अलॉट अलॉट होईल त्यानंतर झाली तर ठीक नाहीतर मग स्पॉट राऊंड पण असतो आणखी त्यामध्ये पण असेल चान्स लकी लक बाय लक होऊ शकते कधी ते एखादी ॲडमिशन तसं पॉसिबल झालं तर चांगले स्कोरिंग करून फर्स्ट सेकंडमध्येच मिळालं तर चांगली गोष्ट आहे हां त्यामध्ये आणि सीट पण लिमिटेड आहे ट्वेंटी सीट्स अवेलेबल फक्त आपल्याकडे हां आणि आपल्या कॉलेजची माहिती तुम्हाला मिळालीच असेल सर्व हां कॉलेज आपल्याला आता मागच्या वर्षी अवॉर्ड पण मिळालेलं आहे हां बाकी काॅलेजचा एरिया वगैरे पण माहितीचाच तुम्हाला बिल्डिंग वगैरे बघितलेलीच असेल तुम्हाला तुम्ही हां बिलकुल स्पोर्ट्ससाठी लायब्ररी बघितलेली असेल किती बुक्स अवेलेबल आपल्या लायब्ररीत वगैरे सर्व एकदम बेस्ट एन्व्हॉरमेंट आपल्या कॉलेजचे एकदम कॅम्पस प्रोफेसर वगैरे सर्व वेल एज्युकेटेड सर्व पीएचडी होल्डर आणि थिसिस वगैरे सर्व त्यांचे कंप्लीट झालेले सर्व बेस्ट एकदम आणि तेच नाही तर आणखी प्रिमायसेस वगैरे सर्व क्लीन आणि हॉस्टेल फॅसिलिटीज अव्हेलेबल आहे आपल्या कॉलेजला हां बाकी आणखी कोण कोणते कोरी असेल विचारा तुम्ही ॲडमिशन प्रोसिजरबद्दल तर ते सेम आपलं डॉक्युमेंट वगैरे लागेल त्यानंतर डिग्रीचं तुमचं सर्टि डिग्रीच हे तुमची हे आपले सर्टिफिकेट असेल तुमचं ते डिग्री त्यानंतर आणखी व्हॅलिडीटी वगैरे जे डॉक्युमेंट असतात रेगुलरमध्ये ते सर्व आनि मेन म्हणजे सी ई टीमध्ये स्कोरिंग लागेल हां हां असते ना कास्टमध्ये असेल तर फेलोशीप वगैरे आहे ते कसं याच्यानुसार कँडिडेटनुसार कास्टनुसार ओ बी सी वगैरे असेल ओपनलाच समजा हंड्रेड पर्सेंट फी भरावी लागते त्यानंतर कास्टमध्ये असेल ओ बी सीला वगैरे असेल सिक्स्टी पर्सेंट आणखी एस टी एस टी वगैरे असेल त्यांना फोर्टी पर्सेंट तेच रेगुलर क्रायटेरिया जसा असतो तसा चालेल चालेल ठीक आहे ना ठीक